हा नमस्कार जय श्रीराम कॅब कंपनी का हां नमस्कार मला एक कॅब बुक करायची होती मला कुडाळमधून कणकवली येथे जायचे होते तर साधारण तुमची प्रोसिजर कशी आहे किंवा किती वेळात कॅब बुक होईल ओके आणि साधारण कुडाळ ते कणकवली याचं भाडं किती होईल साधारण ठीक आहे हां मग तुम्ही मला लिंक पाठवता का माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे मला जरा प्लीज तुम्ही लिंक पाठवा म्हणजे मी त्याच्यावरून ती कॅब बुक करू शकते धन्यवाद